मराठी भाषा मराठी भाषा ही आम् आमची मातृभूमी आहे मराठी भाषा ही माझी खु सं खूप आवडती भाषा आहे मराठी भाषेचं व्याकरण म्हणजे माझं सगळ्यात आवडतं व्याकरण आहे व्या मराठी भाषा मराठी भाषा शिल व्याकरण शिक् शिक् शिकण्याला आम्हाला खंडारे सर होते ते ते सर इतके इतके चांगले व्याकरण शिकवायचे की ते शिकले की असं वाटायचं की व्वा किती किती चांगलं व्याकरण शिकोतात हे सर आम्हाला तर यांचं व्याकरण शिकायला खूप आवडते समास अजून त्यांचे मराठी काळ हे शिकणे आम्हाला खूप आवडते